मी मला माझ्या राज्याविषयी माहिती आहे आणि माझ्या म्हणजे राज्यातील सर्व लोकांना त्या म्हणजे आपल्या आपल्या राज्यातील माहिती आहे भौगोलिक भौगोलिक माहिती आणि अशा भरपूर अशी माहिती आहे आणि मला माझ्या राज्यासंबंधित पूर्ण माहिती आहे